सर्वाधिक गर्व सांस्कृतिक संस्कृतीतिल काही प्रमुख घटकांम वाटतो त्यामध्ये गणेश चतुर्थी असेल ज्यावेळेला गणपतीचं आगमन होतं त्यावेळेला ज सर्व घटकांमध्ये एकप्रकारचे चैतन्य निर्माण होत असतं आणि त्याचबरोबर अबालवुद वृद्धापासून ते मोठ्या लोकांपर्यंत आणि सर्व लहान मुलांपासून आबालवृद्धापर्यंत सर्वजणांनाही त्याचं एक उत्सुकता लागलेली असते त्याचप्रमाणे सर्व घटकांमध्ये एक प्रकारचे चैतन्य निर्माण होऊन सर्वजण त्या ठिकाणी आनंदाने गणेशाची पूजा व त्या ठिकाणी आगमनाचं व वाट पाहत असतात त्यामुळे सर्व बाजारपेठा व सर्व सर्व घटकांमध्ये एक आनंदाचं वातावरण निर्माण झालेलं असतं आहे त्यामुळे हा हा जो सण असतो आहे हा सर्व सर्व सर्वांनी मिळून सर्व घरातली व सर्व कौटुंबिक व शेजारी पाजारी सर्वांनी मिळून करायचा असा सण असतो जो लोकमान्य टिळकांनी चालू केला त्या स त्या सर्व स त्या सणामुळे सर्वांना त्या ठिकाणी परिचय झालेलं आहे गणेश चतुर्थीमुळे आणि या ठिकाणी जर दुसरा जर घटक पाहिला तर या ठिकाणी आम्ही श्रीकृष्ण जन्माष्टमी असो त्या जन्माष्टमीचा जन्माष्टमीदिवशी जन्माष्टमी काळ झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी जो दहीहंडीचा दहीहंडीचा कार्यक्रम होतो त्या कार्यक्रमासाठी सर्व युवा तरुण म बाल असे मिळून सर्वजण श्रीकृष्णाने जी लीला केलेली आहे त्या लीलेचाच परत या ठिकाणी प्रत्यय आणतात व गो गोप सर्व गोपाळांबरोबर दहीहंडी फोडण्याचा कार्यक्रम या ठिकाणी पार पडला जातो हे एक सणाचं प्रमुख्य वैशिष्ट या ठिकाणी मानलं पाहिजे आणि दुसरी गोष्ट म्हणजे जसंच गणेश चतुर्थी आणि जन्माष्टमी त्याचप्रमाणे आम्हाला आषाढी कार्तिकी आणि या सर्व एकादशीला पंढरपूर पंढरपूर हे महाराष्ट्रातील एक प्रमुख दे देवस्थान आहे आणि त्या देवस देवाच्या उत्सवामध्ये आषाढी कार्तिकी या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये भक्त येतात व सर्व पंढरी भक्तिमय वातावरणामध्ये न्हाऊन त्या ठिकाणी हा उत्साह साजरा केला जातो आणि विठ्ठलाला या ठिकाणी सर्वजण नमन करून त्या दिवशी जयघोष जो सर्व नामाच्या जयघोषामध्ये चंद्रभागेच्या तीरी वाळवंटी खूप मोठ्या प्रमाणामध्ये जल्लोष केला जातो व विठ्ठलाचे या ठिकाणी नामस्मरण करून सर्व लोक आनंदाने विठ्ठलाचे दर्शन घेऊन आपापल्या घरी जातात व सुखासमाधानाने राहतात अशा प्रकारे हा आमचा एक उत्सव आहे अन् त्याचप्रमाणे या ठिकाणी जसं की लाव गणेश चतुर्थी जन्माष्टमी आषाढी कार्तिकी व त्य त्याचबरोबर गुढीपाडवा म्हणून हा पण सण मोठ्या प्रमाणामध्ये साजरा केला जातो आणि स त्या ठिकाणी राम रामायणाच्या राम राम ज्या वेळेला अयोध्येस वनवास भोगून आले तोस तो दिवस म्हणजेच गुढीपाडव्याचा जो नवीन नववर्षाचा मराठी नववर्षाचा दिवस त्या ठिकाणी साजरा केला जातो त्यासही खूप सांस्कृतिक असा कार्यक्रम मांडला जातो त्यामुळेच आ आमचे सणवार आणि प्रत्येक महिन्यास किंवा बारा महिनेही सण चालणारे मराठी सणवार आहेत त्यामुळे या सर्वांना या ठिकाणी मान्यता आहे आणि सर्व महाराष्ट्रीयन लोक व मराठी बांधवांना या ठिकाणी या संस्कृतीचा अभिमान आहे आणि आम्हालासुद्धा त्याचा अभिमान आहे